गुड मॉर्निंग सर प्रतिक्षा तायडे बी एससी कम्प्युटर

टेंडर मित्रामध्ये टेंडर फिल करण्यासाठी दोन हजार एकोणवीसमध्ये

मी न्यूजपेपरमध्ये बघितली सकाळ न्यूजपेपरमध्ये त्यामध्ये दिसले सॉफ्टेर इंजिनियरिंगसाठी जागा आहे म्हणून मग मी त्या नंबरवरती कॉल केला कॉम्प्युटरमध्ये मी कॉम्प्युटरमध्ये तर खूप सारं राहते एम एस एक्सवेअर वर्ड वगैरे

एक्सलमध्ये फॉर्मुला राहते त्या फॉर्मुलानुसार आपल्याला टेबल वगैरे एखादं काही बनवायचं असेल कॅल्क्युलेशन रिगार जनगणना राहते त्याचे ते नाव वगैरे आपण स्टोर करतो ते पंधरा हजार हो करू शकते ओके ओके